ग्रामीण भागात सध्या काही व्यवसाय सुरु झाले आहेत जसं आपले शेळीपालन झालं आणि खाद म्हणजे गांडूळ खत बनवण्याचा जो व्यवसाय चालू झाला आहे तो बऱ्यापैकीच म्हणजे बरा चालला आहे कारण एक तर ते गांडूळ खतासाठी लागणारी जागा उपलब्ध आहे आणि त्यानंतर ते बनवण्याची प्रक्रिया पण सोपी आहे त्यासाठी जे लागणारे बेडस् वगैरे आहेत ते पण एन जी ओमार्फत आपल्याला म्हणजे कमी दरामध्ये मिळतात तर तो एक व्यवसाय चांगला सुरु झाला आहे दुसरं शेतीविषयक जे साधने आहे शेतीला पूरक अशी साधने आणि बी बियाणं त्यांचा एक व्यवसाय वाढत चालला आहे कारण लोकं आता हळूहळू परत काही बऱ्यापैकी लोकं शेतीला प्राधान्य देतात पण आता पुन्हा हे जे अवेळी पाऊस चालू झाला म्हणजे मार्च एप्रिलमध्ये पण जो पाऊस पडला पडतो आहे किंवा उष्णता एवढी वाढते त्यामुळे पुन्हा या व्यवसायावर पण फरक पडतो पण गांडूळ खताचा जो व्यवसाय आहे तो चांगला चालला आहे कारण त्याची मागणी पण भरपूर आहे त्याचं जे प्रॉडक्टिव्हिटी येते ते वापरल्यामुळे ती भरपूर चांगल्या प्रकारात येते म्हणून हा व्यवसाय चांगला वाढला आहे